नुकतंच जन्मलेलं बाळ म्हटलं की स्वच्छ वातावरण हे महत्वाचे आहे आणि त्या ती ते ज्या रूममध्ये तो आहे ज्या खोलीत तो राहतो ती खोली स्वच्छ असणे फार महत्वाचे आहे ती खोली निर्जंतुकीकरण करणे त्याचे कपडे असतील त्याचे बिछाना असेल हेही लक्ष देणे फार महत्वाचे आहे जर वातावरण अस्वच्छ असेल तर बाळ आजारीही पडू शकते त्यामुळे काही उपाययोजना करणे गरजेचे आहे आई आणि बाळ ज्या खोलीत असेल त्या खोलीत कोणीही येताना हातपाय धुवून येणे महत्वाचे आहे मच्छरांसाठी आपण ऑलआऊट वापरू शकतो किंवा त्या बाळासाठी मच्छरदाणी वगैरेही वापरू शकतो दाराला नेट वगैरेही वापरू शकतो फरशी पुसताना फिनाईलचा उपयोग करणे किंवा बाळाचे कपडे धुताना डेटोलमध्ये भिजवणे हेही तितकेच आवश्यक असते बाळाची काळजी घेताना जास्त जास्त लोकांनी तिथे हस्तक्षेप करू नये हेही फार महत्वाचे असते